राम राम ग्रामपंचायत पाचगाव प्राधिकरण विभाग किंवा जल प पुरवठा विभाग का मी पाचगावमधून बोलते आहे मला रोपवाटिका हा व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्यासाठी मला नळ जोडणीचं कनेक्शन हवं होतं नळ जोडणी हवी होती ती मिळू शकेल का कारण रोपवाटिका आता काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा असं शासन ओरडून ओरडून सांगत आहे लोक झाडांची नासधूस करतात तो झाडत मोळ कापतात तोडतात पण लावत नाहीत तेव्हा मला असं वाटलं की आपण रोपवाटिका चालू करावी आणि त्यानुसार रोपवाटिकाचं करण्याचा विचार केलेला आहे त्याच्यासाठी मला नवीन नळ जोडणी हवी होती आपल्याकडं मिळू शकेल का कोणकोणती कागदपत्रं सा तुमच्याकडे जमा करावी लागतात किती खर्च येतो नवीन जोडणी नळ जोडणी कनेक्शन घ्यायचं असेल तर नवीन जोड कनेक्शन्स नवीन जोड नळ जोडणीसाठी तुम्ही लगेच ते देता का पाणी किती तास येऊ शकतं घरगुती वापर आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या पाण्याचं जी आकारणी आहे ती वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते का कशी केली जाते आणि जर ते मला घ्यायचं असेल तर मी तुम्हाला कार्यालयात केव्हा येऊन भेटू शकते कोणाला भेटावं लागेल किती खर्च येईल याची मला माहिती तुमच्याकडून हवी होती कारण रोपवाटिका तयार करणे आणि झाडे लावणे प्रदूषण कमी करण्यासाठी काळाची गरज आहे धन्यवाद